हॅ हो आवाज येतोय का कोण बोलत आहे हो हो हो हो हो हो

हो हो येते ना येते येते तुम्ही तिचे फ्रेंड आहात का बरं तुम्हाला कोणत्या प्रकारचे डान्स शिकायचं आहे आमच्याकडं कथक हिपहॉप फ्री स्टाईल असे तीन प्रकारचे आहेत सध्या हं तु कथकमध्ये क कथक कथक कथकचं टायमिंग म्हणजे आमच्याकडे तीन बॅचेस आहेत म्हणजे सकाळ दुपार आणि संध्याकाळ तर हो कथक मी स्वत शिकवते आणि बाकी दोन म्हणजे हिपॉप आणि फ्री स्टाईल डान्स आहेत ना ते माझे दोन कलिग आहेत ना ते शिकवतात तर तुला म्हणजे कथक करायचं आहे तर मग मी स्वत राहील शिकवायला तर टायमिंग म्हणजे सकाळी आठ ते दहा असतो हां का आणि सकाळ संध्याकाळी सहा ते सात किंवा साडेसातपर्यंत जास्तीत जास्त संध्याकाळी जास्त वेळ घेत नाही आणि दुपारच्या टायमिंगमध्ये तीन ते चार वाजेपर्यंत चालेल आणि तुझ्या म्हणजे तुला टाईम असेल तर म्हणजे तुझ्या टायमिंगनुसर ॲडजेस्ट करायचं असेल तर तसं सांगू शकते आपण करू मग माझी कथकची फी आता म्हणजे महिन्याला सहा हजार रुपये घेते आणि बाकी जर पाहिजे असल तर मग त्याची वेगवेगळी फी आहे तर तुला कथक प कथक शिकायचं तर त्याची सहा हजार रुपये महिन्याला असते आमच्याकडे वेगवेगळे आठवड्यातून दोन वेळेस तरी यावंच लागेल दोन कमीत कमी आणि तुला जमलं तर तू रोज आली तरी चालेल हां

तुम्ही तुमचे वेगवेगळे प्रोग्राम्स वगैरे असतील तर मग अर्जंटमध्ये लागेल तर अर्जंटमदे पण शिकवू शकते आणि रेग्युलर लावायचे असतील तर रेग्युलर पण लावू शकता तुम्ही आमच्याकडे हो आम्हीही आमच्या आमचं अॅकॅडमी थ्रू आम्ही म्हणजे वेगवेगळे प्रोग्राम वगैरे असतात तिथे पार्टिसिपेट करण्यासाठी पण टीच करतो आणि आमच्या ॲकॅडमीचे पण प्रोग्राम्स असतात भरपूर सारे तर मग तुम तुम्हाला च तिथून पण मग तुम्हाला अपॉर्च्युनिटी भेटू शकते हो लास्टला सर्टिफिकेट वगैरे सगळं देतो मी सगळे डिटेल्स सेंड करतो तुला याच नंबरवरती करू का हो हो ठीके ठीके हो ये मग मला आता अर्जंट कॉल येऊ राहिला तर मी नंतर करू का तुला ओके ठेऊ